हॅलो उडूपी कॅन्टीन मी वैष्णवी खताळ बोलते आहे कॉलेज ऑफ फिशरीजमधून आमच्याकडे सध्या एक प्रोग्राम होता डिपारमेंटल प्रोग्राम त्यासाठी ऑर्डर द्यायची होती नाही प्रोग्राम संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे थोडं आम्हाला साऊथ इंडियन स्टाईलमध्ये हवं होतं मग असं ऐकलं की हे तुमचं कॅन्टीन फार फेमस आहे म्हणून म्हटलं मग तुमच्याशीच कॉन्टॅक्ट करावा हां मेन्यू ऑप्शन्समध्ये तुमच्याकडे काय काय आहे म्हणजे इडली डोसा आणखी बरं वेगळं काही

अच्छा

अच्छा अच्छा म्हणजे आम्ही थोडं या वेळी थोडं वेगळं असं आम्हाला साऊथ इंडियन स्टाईलमध्ये हवं होतं मग अगदीच नमकीन नाही जमलं तरी ट्लिस्ट तुमच्या साईडचा असं काही असेल तर आम्हाला चालेल हां हां हां साऊथ इंडियन फूट एखादा हां पण ते पॅकिंग करून तुम्हाला द्यायला कन्विनियंट होईल का म्हणजे असं गुलाबजामुन टाईप किंवा काय ते कसं पॅक करायला कन्विनियंट आहे ना अच्छा हां हां अच्छा चालेल आमा म्हणजे आम्ही आधी टेस्ट करून बघणारच होतो की म्हणजे कसं आहे काय आहे त्यानुसार मग आणि आम्हाला सध्या एक सत्तर लोकांची ऑर्डर द्यायची होती मग त्यामध्ये आम्हाला एक स्वीट हवं आहे नमकीन वेफर्स किंवा काही असं तीन ते चार पदार्थ हवेत पॅकमध्ये आम्हाला मग नमकीनमध्ये काय काय ऑप्शन्स आहे तुमच्याकडे अच्छा हां मग वेफर अच्छा बनाना चिप्स ठीक आहे मग बनाना चिप्स आणि तिखट असं काहीतरी हवं होतं मग त्याच्यामध्ये वडापाव म्हणालात तुम्ही आणखी काय काय अच्छा अच्छा आमचं एका प्लेटचं बजेट पन्नास ते सत्तर रुपयापर्यंत होतं तर मग ह्या तीन चार वस्तू होऊन जातील का त्यामध्ये की थोडं पैसे वाढवावे लागतील अच्छा आणि तुम्ही कटलरी कॉम्प्लिमेंटरी देणार की त्याचे एक्स्ट्रा चार्जेस काय असतील आणि ते आम्हा आम्हाला येऊन घ्यावं लागेल की तुम्ही डिलिव्हरी करणार आम्ही लोकेशन सेंड केलं तर अच्छा ओके चालेल आणि दुपारचं जेवणाची सुद्धा आम्हाला ऑर्डर द्यायची होती तर तुम्ही तशी जेवणाची ऑर्डर घेता का म्हणजे आम्हाला अशी व्हेज थाली हवी होती मग रोटी किंवा पुरी परत एक रस्सा भाजी पनीर किंवा काही त्या टाईपमध्ये आणि पुलाव हवा होता मसाला वांगं एक हवा परत पापड आणि स्वीटमध्ये आम्हाला रसगुल्ले किंवा जिलेबी चालेल आणि जिलेबी जर घेणार असेल तर आम्हाला त्यासोबत मठ्ठा हवा आहे तीस लोकांचं म्हणजे तीस लोक तर आम्ही धरलेत वरती ॲडिशनल एक दोघं जर झाले तर त्यानुसार तुम्ही जेवण थोडं एक्स्ट्रा द्यावं आणि ॲडव्हान्स आधी

ॲड्रेस मी तुम्हाला हे हा या हाच व्हॉट्सअप नंबर आहे का तुमचा ठीक आहे मी ॲड्रेस तुम्हाला सेंड करेन नंबरवर आणि मला विचारायचं होतं काय एक मिनिट हां हां ॲडव्हान्स किती द्यावं लागेल कसं पे करावं लागेल काय अच्छा चालेल चालेल आणि विजिटिंग आर्स की ऑफिस तुमचं पूर्ण वेळ चाल कॅन्टीन पूर्ण वेळ चालू असतं ट्वेंटी फोर सेवन

हां अच्छा चालेल चालेल चालेल तुमचा विजिटिंग कार्ड होतं हां माझ्याकडे त्यानु मग त्यावरूनच मी तुम्हाला कॉल केला होता हां चालेल उद्या सकाळी मी येऊन जाईल आमचा कार्यक्रम पुढच्या वीकमध्ये आहे त्यानुसार